माझ्या बजेटच्या बजेटला सर्वात अनुकूल असा हा प्रवास म्हणजे कोल्हापूरचा अतिउत्तम आणि एकदम चांगल्या पद्धतीने पार पडलेला प्रवास होता तो आणि खूप आठवणी त्या प्रवासाच्या एकदम बनलेल्या ज्या आजही आठवल्यावर मन एकदम प्रसन्न होतं असं एकदम छान वाटलेलं कोल्हापूरचं वातावरण कोल्हापूरचा निसर्ग निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यासारखी जी फिलिंग येणारी आहे ना जी कोल्हापूरची ती कुठंच नाही आम्हाला जायचं होतं देवीसाठी महालक्ष्मीच्या आणि आम्ही गेलेलो त्या देवीच्या मंदिरासाठी तर रस्त्यात लागलेलं कोल्हापूरच्या रस्ते वगैरे सर्व खूप बेस्ट आहे आणि पैसे आर्थिकरित्याही तिकडे म्हणजे कमी पैशांमध्ये आपल्याला जेव्हा कुठे फिरण्याची इच्छा असेल तर खूप कमी बजेटमध्ये आपण तिकडे जाऊन येऊ शकतो त्याच्यामुळे ते खूप आपल्या बजेटच्या हिशोबाने जर बघायचं झालं तर खूप कमी पैशांमध्ये चांगल्यात चांगली जागा म्हटल्यावर आणि आपल्याला जर निसर्गाचाही आनंद घ्यायचा असेल पुरेपूर तर आपण कमीत कमी पैशांमध्ये कोल्हापूरला जाणं सगळ्यात बेस्ट आहे